हां हॅलो हां नमस्कार नमस्कार आपले हां मी व्यवहारे म्हणून बोलतो आहे हां तर तुम्ही का ट ट्रॅव्हल एजन्सी म्हणून मला कळलं तर हां मी ह्या जिल्ह्यात आलेलो आहे आपल्या धारशिव जिल्ह्यामध्ये आलेलो आहे जरा धारशिव जिल्ह्यातील वेगवेगळी ठिकाणं पाहायची माझी इच्छा आहे तर ते लेण्या वगैरे आहेत म्हणतात धाराशिव लेण्या वगैरे ते फार हां ती पाहावा असा माझा विचार आहे तर काय तुमच्याकडं काय सोय काय किती खर्च जरा माहिती द्याल तर बरं होईल

हां हां हां हां

हां हां हां आहे बरं हां हां हां हां जवळपास अजून काही ठिकाणं असतील जिल्ह्यामध्ये ते कोणकोणती आहे आणि काय आहे त्याची थोडी माहिती दिली तर बरं होईल जारा थोडंसं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

अच्छा बरोबर हां हां हां बरं

बरोबर

बरं बरं हां हां मग हे एवढं सगळं ठिकाणं पाहण्या काय सोय काय म्हणजे प्रवासाची व्यवस्था कशी आहे वाहनाची वगैरे कशाने हां हां नाही नाही तुमच्याकडून काय सोय नाही तुम्ही सोय करत आहेत का कसं म्हणजे तुम्ही तुमची आहे ना हा जेवणाची हां हां बरं बरं बरं अच्छा अच्छा ठीक आहे धन्यवाद हां का अजून काही हां हां हां अच्छा ठीक आहे ठीक आहे तर ओके